माझ्या मोबाईलचा चार्जर हरवल्यानंतर मी ऑनलाईन पद्धतीने एक सॅमसंग कंपनीचा नवीन चार्जर मागवला तो चार्जर माझ्या हाती आल्यानंतर मी तो चार्जर वापरत होतो परंतु एके दिवशी असा वाईट अनुभव आला की माझ्या मोबाईलची चार्जिंग पूर्णपणे संपली होती आणि मी मोबाईलचा चार्जर घेतला आणि मोबाईल चार्जिंगला लावला आणि काही मिनटातच मला काहीतरी जळाल्यासारखा वास येऊ लागला पाहतो तर काय तर मोबाईलच्या त्या चार्जरमधून धूर येत होता आणि ज्या भागातून धूर येत होता ते पूर्णपणे पार्ट काळं पडलं होतं विचार करा इतका महाग चार्जर विकत घेतला आणि अशी परिस्थिती उद्भवली त्यामुळं मला हा वाईट अनुभव आला